गाण्यामध्ये मला सैराट पिक्चरचं झिंग झिंग झिंगाट ते गाणं त्याच्यानंतर याड लागलं ते गाणं नंतर वेड पिच्चरमधलं मला वेड लावलंय ते गाणं त्याच्यानंतर आता नीक शिंदेचे जे गाणे आहेत त्याच्यामध्ये मराठमोळी थोडीशी साधी भोळी ते गाणं ते आवडतं गुणगुणायला तर गुलाबी साडी आणि लाली लाल ते त्याच्यानंतर पिंगा गं पोरी पिंगा ते गाणं तर केळेवाली त्याच्यानंतर नाच गं घुमा परत गुलाबाची कळी त्याच्यानंतर मला आंबेडकरांचे गाणेही खूप आवडतात त्याच्यामध्ये नांदणं नांदणं बाई रामाचं नांदणं ते गाणं नंतर तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे त्याच्यानंतर भीमराव कडाडला असे खूप सारे मराठी गाणे त्याच्यामध्ये नंतर अजून साज ह्यो तुझा हे मराठी गाणं सावर रे मना त्यानंतर जुनं गाणं आहे एक सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ते खूप सुंदर गाणं आहे त्याच्यानंतर चिंब भिजलेले ते गाणं आहे तेही आवडतं मला त्याच्यानंतर देवांची गाणी ते पण मला गुणगुणायला आवडतं एक हर हर शंभू तसेच गणपतीचे गाणे असे खूप सारे गाणे मला आवडतात गणपतीचे गाणेही खूप आवडतात